आम्ही स्वयंपाक करताना आधी आमचे हात स्वच्छ धुवून नंतरच आम्ही भाजीपाल्यांना हात लावते आणि भाजीपाला स्वच्छ धुवून घेते त्यानंतर ती भाजी बनवते स्वयंपाक करताना एवढी काळजी घेते की किचन ओट्यावर झुरळं किंवा किटकं असे खूप काही किटाणू असतात त्यामुळे स्वयंपाक बनवलेल्या अन्नाचा एवढा एवढी काळजी घेते की त्याच्यावर झाकण ठेवून सगळे जेवणाआधी आम्ही सगळेजणं जेवायला बसायच्या आधी आम्ही सगळे हात स्वच्छ धुवून घेते आणि जेवणाआधी आम्ही श्लोक म्हणते श्लोक म्हणून झाल्यानंतर आम्ही जेवण करते आणि स्वच्छ हात धुवून घेते याचे आम्ही पालन करते